सर्वसामान्य लोकांवरती राज्यातील व्यवसायाचा अर्थव्यवस्थेतील बदलांचा बराच परिणाम होत असतो त्यामुळे लोकांना राज्य व्यवसाय व्यवसाय बाजारातील आणि अर्थव्यवस्थेसोबत जोडून घ्यावं लागते जसं सोन्याचे भाव जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आता आधीच्याकाळी सोनं जे होतं जवळजवळ एक पंधरा वीस वर्ष आधीचा काळ बघितला तर त्यावेळेला एक वी पंधरा हजार ते वीस हजारापर्यंत सोनं ते ग्रॅमनुसार भेटायचं परंतु आता ते सोनं जे आहे दहा ग्रॅम ते आता साठ हजारापर्यंत गेलेलं आहे तर अशाप्रकारे राज्यातील अर्थव्यवस्थेमधे बराच बदल होत चाललेला आहे आणि अशा अर्थव्यवस्थेसोबत बदलांसोबत लोकांना खूप जुळवून घ्यावं लागते